सर्वप्रथम बहिणीचा किंवा मुलीचा विचार केला असता मुलींबद्दल एकच सांगू इच्छितो की मुलीना शिक्षण देणे फार अतिशय गरजेचे आहे कारण मुलींचं आयुष्य अतिशय खडतं खडचर असं असल्याच आपल्याला दिसून येतं ती दोन घरांमध्ये दिवे लावत असते सोबतच मुली यांनी अतिशय चांगल्या प्रकरणात आणि स्वतःच्या पायावर उभं राहणे इतकं शिकलच पाहिजे तिला जितके पटेल तितके ती शिकलीच पाहिजे व ती स्वतः तेवढी स्वालंबी बनून जगता आलं पाहिजे तिला एवढं ती शिकली पाहिजे त्यामागील मुख्य कारण असं आहे की ज्यावेळेस आई वडिलांच्या घरी तर ती एक परी प्रमाणेच राहते परंतु ज्यावेळेस तिचं लग्न हे बाहेर दुसरं कुणाशी होतं त्यावेळेस तिला जर चांगलं घर मिळालं तर त ठिक नाहीतर तिला अतिशय खालच्या दराच्या गोष्टीचा सामना करावा लागतो आणि आपल्या प्रत्येक गरजांचा विचार प्रत्येक गरजा प्रत्येक इच्छा ह्या जागेवरच संपवाव्या लागतात त्यामुळे मुलींनी शिक्षण हे घेतलच पाहिजे